यवतमाळ जिल्ह्यामध्ये जसं दिवाळीचा हा सण झाला त्यामध्ये कसं वेगवेगळ्या प्रकारच्या आपण नाश्ता करतो चिवडा अनरसे लाडू शंकरपाळ्या आपण आजूबाजूच्या लोकांना किंवा आपल्या संबंधित लोकांना आपण त्यांना घरी बोलवतो खायला त्याच्यामुळे आपले त्यांचा एकमेकांचा संवाद होतो जशी होळी झाली होळीला आपण आपण एकमेकांच्या घरी जाऊन रंग लावतो जर त्याने आपल्याला कुठे जरी मार्केटमध्ये जर आपल्याला व त्यादिवशी आपल्याला दोन दिवसांनी जरी मिळाला त्याला म्हणतात रंग लावून त्याला आपण त्याचे दर्शन घेतो जी आपली ओळख होती ओळखीची कायम टिकून असते आपली तीळ संक्रांतीला पण आपल्या घरी आपली आई असते बाया असते त्यांनी एकमेकांच्या घरी जाऊन ते वाण वाटप करतात त्यांना एक भांडं त्यांना एक वाटप करतात एकमेकांला च्या घरी जाऊन त्यांनी खूप त्या दिवसाला पूर्ण संपूर्ण दिवसभर ते एकमेकांच्या मैत्रिणींच्या घरी किंवा आपले संबंधित लोकांच्या घरी जाणं येणं करतात आणि त्याच्यामुळे त्या तीळ संक्रांतीमध्ये तर खूप मजा करतात मुलं पण मुली पण सु मुलं मुलीसुद्धा पतंग उडवून त्यांनी खूप त्यांची उत्स मजा घेतात त्याची बघण्याची पण एकमेकांना त्यांनी ते ए दोन पतंग एकामेकाला लावून त्याची कटींग होल्या केल्या जाते तीळ संक्रांतीमध्ये त्या दिवशी त्या आठ दिवसामध्ये खूप मध्ये पतंगाचा आभाळामध्ये बघितलं तर आठ दिवसामध्ये कुठे पण गेला तरी त्या पतंग वरती आभाळावर दिसतात आणि तिळगूळ खायसाठी एक ते मन बनलेलं आहे स पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते मन आहे तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला हे तीळ संक्रांतीमध्ये केल्या जाते एखाद्या दुश्मनालासुद्धा जरी आपला असला तरी आपण त्याला म्हणतो तिळगूळ घे गोड गोड बोल हे तीळ संक्रांतीचं एक वाक्य झालेलं आहे तयार